भारतात अनेक खेळांची खोल सांस्कृतिक आणि ऐतिहासिकमुळे आहेत कबड्डीसारखा खेळ शतकानु शतके खेळल्या जात आहे कारण मी पण कबड्डी घेते म्हणून मला कबड्डी फार आवडतो त्यानंतर प्रथम क्रिकेट आहे भरपूर कारणांमुळे क्रिकेट ह्या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे त्यामध्ये सचिन तेंडुलकर आहेत आणि असे भरपूर जणं आहेत जास्त मला नावं माहिती नाईत पण आहेत अनिल कांबळे नी आहे वि विराट कोली असे भरपूर जणं आहेत त्यानंतर कबड्डी येतो कबड्डीमदे आता यंग मुलंदेखील भरपूर आहेत त्यामदे प्रणय राणे आत्ताच्या स्टेजला आहे अक्षत आवडे आहे आणि ऋषी देवांकिया असे तर आहेच त्यानंतर बॅटमिंटन ब्रिटिश उलक बॅटमिंटनचा समकालीन प्रकार आहे आणि बॅटमिंटन हा नेहमीच लोकांच्या आवडीचा विषय राहिला आहे लहान मुलं देखील आता हळूहळू म्हणजे त्यांना बॅटमिंटनची आवड आहे अन् खेळत आहे त्यानंतर हॉकी हा हॉकी हादेखील भारतातील राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो त्यानंतर टेनिस ट टेनिस भारतात खूप आवड आहे